आमच्या क्षेत्रात डॉक्टर्स नर्ससारख्या आरोग्यसेवा देणाऱ्या बरेच लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागते जसे की त्यांना काही लोक समजतात की त्यांना काही समजणार नाही वगैरे असे त्यांना टाळतात त्यामुळे त्यांना बरेचसे त्यांना पटवून द्या लागते की असं होत नाही की आपण करू शकतो घरी उपचार वगैरे अशाने तब्येत पण ठीक होऊ शकते असे ते काळजी घेऊ शकतात ना आणि त्यांच्याकडे काही काही वेळेला त्यांना त्यांच्याकडे भांडवल नसते जसे की डॉक्टर्सकडे जे असते तशा प्रकारे त्यांच्याकडे काही सामान नसते काही साधने नसतात त्यामुळे त्यांना त्या कमतरतेमुळे त्यांना त्यांची पाहिजे तितकी सेवा करता येत नाही आणि जसं पाहिजे तसं त्यांना उपचार करता येत नाही त्यामुळे ते बऱ्याचदा सांगतात ते सुचवतात की या या या दवाखान्यात न्या म्हणून काही पेशंट सिरियस असतो तर तेव्हा ते सांगतात की कोणता दवाखाना चांगला आहे काही लोकांना माहिती देण्याचे काम ते करतात